कुटुंबातील एखादी व्यक्ती आजारी असेल तर तिला काय झालेले आहे आणि कुठल्या गोष्टींनी बरं वाटतं हे तर मी बघतेच आणि त्याप्रमाणे करायचा प्रयत्न नक्कीच करते म्हणजे पोट बिघडलं असेल तर त्याप्रमाणे करते ताप आला असेल तर त्याप्रमाणे करते आणि एखाद्या आमच्या घरातल्या एखाद्या व्यक्तीला नेहमीच ते गोड खात नाहीत अजिबात आणि त्यांना गोड खाऊन बरं वाटतं हे आता मला पक्कं माहिती झाल्यामुळे मी ती व्यक्ती आजारी पडली तर नक्कीच त्यांना गोड पदार्थ द्यायचा प्रयत्न करते कारण म्हणजे अगदी साधी आंब्याची फोड दिली तरीही त्यांना बरं वाटतं एक केळं खाल्लं तरीही बरं वाटतं आणि आता हे माहिती झाल्यामुळे मी त्याप्रमाणे नक्कीच करते